हां बोला हां बोला बोला हो आवाज येतं आहे का तुम्हाला

रेडमी नोट नाईन प्रो हां बोल की काय झालं आहे

तसं काय नसेल म्हणजे सेटिंगमध्ये काय जर ऑन असेल तर ना मग ते तसं होतं आहे तसं

बरं आणि काय काय होतं आहे तसं काय होतच नाही तुम्ही काय पण बोलू नका बॅटरी गरम हो बॅटरी कसं आहे माहीत आहे काय

हो मग ते तुमचीच चुकी आहे ते तसं म्हणजे ते अहो पण कसं आहे माहीत आहे काय प्रत्येक मोबाईलचे वेगवेगळे हे असतात ना त्यांचे पार्ट्स म्हणजे काय म्हणतात वर्क करण्याचे जे प्रोसेसर ते प्रत्येकाचे वेगवेगळे असतात आणि काही याच्याला प्रोसेस कसं आहे माहीत आहे काय समजा ऐका पहिला ते जे गेम्स असतात ना ते हाय लोडेड असतात त्यांना जास्त टायमचा असला पाहिजे त्याला जे प्रोसेसर असतं आहे ना ते प्रोसेसर चांगलं असतं त्या मोबाईलला काय होत नाही तसं नाही आहे पण तुम्ही घेताना तुम्ही मला विचारला आता मला सांगा तुम्हाला तुम्ही मला माझ्याकडून घेताना तुम्ही विचारला काय हे गेमसाठी मी वापरणार आहे म्हणून अहो दुसरा गेम खेळा की अहो ज्या जास्त फ्रिक्वेन्सी जे ज्याच्याकना जास्त जास्त जे फ्रिक्वेन्सी असतात ना ते गेम्स ते त्याला प परवडत नाही ना लगेच गरम होणार तो त्याच्यावर लोड जास्त पडणार ना आहे आहे आहे दुकानावरच या तुम्ही या कधी येत आहेत ये ये हां